लिखाण खरं तर प्रत्येकानं करावं अगदी छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्याला लेखन करण्याची आवड निर्माण होत असते अगदीच सांगायचं झालं तर आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कितीतरी गोष्टीपर्यंत पोचलेलो असतो कितीकपर्यंत गोष्टी जाणून घेत असतो कितीतरी गोष्टी आपल्याकडला समजत असतात कितीतरी गोष्टी आपल्याला समजायला भाग पाडत असतात अगदी छोट्या छोट्या गोष्टीतून गोष्टी आपल्याला शिकाय मिळतात मग काही गोष्टी इतका आनंद येतात असतात की ते आपण सांगू शकत नाही आणि त्या गोष्टीसाठी काय आहे की बाबा काय नाही मी बाबा आज तो दिवसभराचा संध्याकाळी झोपताना तो दिवसभराचा शीण जर आठवला तर बाबा कितीतरी गोष्टी आहे बाबा मी सकाळी इथं गेलो तिथं गेलो त्या ठिकाणाला भेट दिली बाबा हे केलं ते केलं पण मी पुन्हा दोन दिवसानंतर आठवायचा विचार केला तर मग त्यातल्या तितक्याच गोष्टी सगळ्या आठवतील असं नाही हां मी इतपर्यंत जाऊन आलो पण त्या सगळ्याच गोष्टी शंभर टक्के आठवतील असं नाही मग त्यासाठी ते एखाद्या ठिकाणाला भेट दिली बाबा आपल्याला ते खरंच ते भावलं त्याबद्दल खरंच म्हणजे आपल्याला बी त्या गोष्टीचा आनंद मिळाला किंवा त्या समाजाला तो सुद्धा त्या आणखी आपण दिलं तर त्याचा आणखी आनंद मिळेल कुणाला तरी वाचायला आवडेल यासाठी खरंतर लिखाण करायला हवं आणि लिखाण करताना महत्त्वाचं म्हणजे की ते वास्तवाचं भान असावं की जेणेकरून उगाच लिहायचं आहे म्हणून ते भंपकबाजी लिहायचं नाही किंवा त्यातून समाजाला प्रेरणा मिळावी ते वाचताना त्याचा प्रत्येकाला आनंद मिळावा त्यातून घेण्यासारखं कायतरी असावं अशा पद्धतीचं लिखाण जर जर केलं तर त्याचा मनस्वी एक पहिल्यांदा आपल्याला आनंद भेटतो की काहीतरी बाबा आपण त्या घटनेचं त्या ह्याचं साक्षिदार आहोत आणि ते आपण ते लिहिलं आहे की त्याचा एक आपल्याला आनंद असतो आणि कोणाला तरी ते वाचताना असं वाटावं की बाबा हां मी बाबा त्या प्रत्यक्षाने त्याच ठिकाणी होतो काय असा बी त्याला भास व्हावा की ते इतकं दर्जेदार हवं हे झालं तर खूप छान होईल जास्त ब लेख अशा पद्धतीने लेखक घडू शकतात आणि नवीन नवीन लेखाकांंचे लेखकांना लेखांची निर्मिती होऊ शकते बाबा हे मी थोडं लिहिलं त्यांनं थोडं लिहिलं बा एकमेकाच्या सहवासातून बाबा हां हा या पद्धतीनं लिहितो आहे ता त्या पद्धतीनं लिहितो आहे अशा पद्धतीने लिहित गेलं तर प्रत्येकाला एक लिहिण्याची आवड होईल आणि मग बऱ्याच गोष्टी आजूबाजूला असतात अगदी निसर्ग नैसर्गिक वातावरण आहे आपल्याला एखादी घटना आहे एखादं समारंभ आहेत मग आपण प्रत्येक गोष्टीवर लिहू शकतो आणि ते खरंतर प्रत्येकानं लिहायलाच पाहिजे